हॅलो हॅलो मॅम राणी ते हे महाराष्ट्र दर्शन करायला आलो आहे तर इथे ते भांडे मिळेल हो का अँड आम्ही आमच्याकडे मातारेचा मातारे पण आहे त्यांच्यासाठी आणि मी लहान मुलांसाठी

हो तरी मग आम्ही दोन तीन दिवसानंतर आमचं हो बर आम्ही दोन तीन दिवसानंतर सांगू ठिक आहे